आत्ताची शिक्षण पद्धती खूपच चांगली झालेली आहे आणि गावातील आणि शहरातील शाळांच्या तुलनेत विचार केला गेला तर शहरातील शाळा ह्या खूप मोठ्या प्रमाणावर मुलं असल्यामुळे डिजिटल पद्धतीने चालवल्या जातात तसेच गावातील शाळांमध्ये मुलांचे प्रमाण कमी असल्यामुळे त्या पारंपरिक पद्धतीने चालवल्या जातात जसं की संक्रांतीच्या वेळी एखादा उपक्रम म्हणून जसं मुलांना पतंग बनवून आणावे लागतात आणि ते पतंग उडवण्याची जी मजा असते ती गावातील शाळांमध्ये केली जाते कारण एकतर उपक्रम म्हणून सुद्धा तो राबवला जातो त्याच बरोबर मुलांना त्या सणाविषयीची संपूर्ण माहिती दिली जाते परंतु शहरातल्या शाळांमध्ये उपक्रम किंवा ती ॲक्टिव्हिटी हे पतंग बनवण्याची जरी असली तरी तो सण किंवा त्या मागचा उद्देश हा मुलांपर्यंत कधीही पोहचवला जात नाही तसेच शहरामधील मुलांमध्ये आणि गावातील मुलांमध्ये हा खूप फरक पडला जातो कारण त्यांच्या ज्या शिकवण्याच्या ज्या पद्धती असतात गावातील पारंपरिक पद्धतींने शिकवण्याची जी पद्धत आणि शहरातील शाळांमध्ये डिजिटल पद्धतीने शिकवण्याची जी पद्धत आहे हयामध्ये खूप फरक आहे त्याचमुळे मुलांना समजण्याची जी जी पद्धत असते किंवा समजण्याची जी त्यांची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये खूपच फरक दिसून येतो तसंच आत्ताची असलेली शिक्षण पद्धती यामध्ये शहर आणि गांव याच्यामध्ये जास्त फरक नसला तरी शिकवण्याच्या पद्धती या खूप वेगळ्या आहेत आणि जर बघायला गेलं तर गावातील शाळा ह्या पूर्ण सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊन प्रत्येक सण साजरा करून प्रत्येक उपक्रम राबवत असतात त्याच प्रकारे त्यांच्या तुलनेत जर शहरातील शाळांमध्ये विचार केला गेला तर तश्या प्रकारचे मुलांना उपक्रम किंवा त्या ॲक्टिव्हिटीज किंवा त्या प्रकारचे सण किंवा त्या प्रकारच्या शिक्षण पद्धती ह्या योग्य प्रकारे राबवताना दिसत दिसला जात नाही त्याच्यामुळे त्यांना खाजगी क्लासेस लावणे किंवा अशाप्रकारचे उपक्रम अश्या प्रकारचे पद्धती वापराव्या लागतात तसेच गावातील मुलांना शाळेत शिकवलेल्या शिक्षकांनीच शिकवलेला अभ्यास हा पूर्णपणे समजतो त्यांना क्लासेसची किंवा खाजगी अजून जाऊन शिक्षण घेण्याची गरज पडत नाही